हां मला एखादा ड्रॉइंग येत नसेल तर मी त्याच त्याच म्हणजे चित्राची पुन्हा पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करते मला एक वेळा येत नसेल तर मी हजारवेळा त्या याचि प्रा प्रॅक्टिस करते एक वेळा चुकतं दोन वेळा चुकतं तिसरा चौथी वेळेस माझं बरोबर येतं अशी प्रॅक्टिस करत राहते परं त्यामुळे तुम्हाला थोडंसं हे होतं आणि मला येतच नसेल तर मी माझ्या क्ला ड्रॉइंगच्या टिचरला विचारते आणि ते पूर्ण करून घेते